आपल्या भारतामध्ये अनेक राज्यं आहेत आणि प्रत्येक राज्याची जवळजवळ स्वतःची एक भाषा आहे किमान बावीस तरी भाषा आपल्या भारतामध्ये बोलल्या जातात परंतु प्रत्येक ठिकाणी म मराठीच भाषा सगळीकडे चालेल असं नाही तेलगू भाषा आपल्याला येते असं नाही आहे तर आपण ज्या ज्या प्रांतात जाऊ तिथली भाषा प्रत्येक वेळेला आपल्याला येईल असं नाही आहे तर आपली राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आपण ठरवलेली आहे आणि ही भारतभर कुठेही गेलं तरी ती बोलली जाते आणि आपल्याला तिथे गेल्यानंतर सर्वांशी संवाद साधण्यासाठी हिंदी भाषेचा आपल्याला खूप उपयोग होतो कारण आपल्याला कोणाला काही सांगायचं असेल काही विचारायचं असेल तर त्या प्रांताची भाषा येत नसली तर आपली अडचण होऊ शकते म्हणून राष्ट्रभाषा गरजेची आहे असं मला वाटतं आणि ती पण खूपच छान आहे गोड आहे आणि तिच्यामध्ये आदर खूप आहे मला हिंदी भाषा खूपच आवडते मराठी तर मातृभाषा आहे तिच्यामध्ये व्यक्त होणं खूपच चांगलं आहे आणि सोपं आहे असं मला वाटतं कारण ती माझी मातृभाषा आहे मराठी भाषा आपल्याकडे संवाद साधायला खूपच सोपी वाटते कारण आपण लहान म्हणजे जन्मापासून आपण मराठीच बोलत आलेलं असतो ऐकत आलेला असतो बोलण्यापेक्षा त्यामुळे तिच्यात व्यक्त होणं आपले विचार व्यक्त करणं हे आपल्याला मराठीतच जमू शकतं कारण आपण तीच रोजचं वापरत असतो मराठी भाषा पण खूप समृद्ध आहे तिच्यामध्ये अनेक लेखक कवी गीतकार होऊन गेले ज्यांनी खूप खूप मोठं महान साहित्य निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे ग दि माडगुळकरांसारख्या वाल्मिकीनी आधुनिक वाल्मिकीनी गीत रामायण आपल्यासाठी खूपच सुंदर कलाकृती तयार केली आहे आणि जे अजरामर आहे तसंच आपल्या मराठी भाषेमध्ये एकेका शब्दासाठी अनेक प्रतिशब्द आहेत जसं नुसतं आपण पाणी म्हटलं तर त्याच्यासाठी जल आहे नीर आहे तोय आहे म्हणजे आपल्याला एका शब्दासाठी वेगवेगळे शब्द खूप मिळतात आणि काही प्रसंगांनुरूपही आपण शब्दांचे अर्थ बदलतात जसं आपण म्हटलं की काय देऊ का जरा देऊ का म्हटल्यानंतर भाकरी असू शकते लाडू असू शकतो आणि एक कानाखाली थप्पडसुद्धा असू शकते असेच कितीतरी शब्द असे आहेत की जे आपण त्या त्या प्रसंगी वापरल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो त्याच्या उच्चारावरूनसुद्धा त्याचा अर्थ बदलतो आणि त्यानुसार आपण ते वापरत असतो साधे साधे शब्द असतात पण ते खूप छान असतात आणि आपल्याला आवडतात आपल्या मराठीमध्ये लेखकांची परंपरा पण खूप मोठी आहे आपल्या मराठी भाषेमध्ये वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं साहित्य खूप छान आहे ना सी फडक्यांचं आहे पु ल देशपांड्यांचं तर काय बोलायलाच नको जगात सगळ्यांना पु ल देशपांडे माहिती आहेत आणि त्यांनी इतकं आपल्याला पोट धरून हसवलं आहे की काय विचारायची सोय नाही आणि त्यांचं साहित्य पण खूप छान आहे कथा खूप सुंदर आहेत आपल्याकडे लेखक खूप चांगले चांगले आहेत कवी आपल्याकडे खूप छान वि वा शिरवाडकरांसारखे कवी आहेत आत्ता आपल्याकडे संदीप खरे आहेत म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत कालिदास आहे कालिदासांचं काव्य संस्कृतमध्ये आहे पण त्याची भाषांतरं झालेली आहेत आपल्या मराठीमध्ये साहित्य भाषांतरीत साहित्य पण खूप आहे आणि ते आपण खूप वाचत असतो कथा कविता कादंबऱ्या नाटक हे असे बरेच साहित्यिक प्रकार आपल्याकडे निर्माण झालेले आहेत आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी तर ज्ञानेश्वरी आपल्यासाठी मराठीमध्ये लिहिली आहे की जिचं आपल्याला पूर्ण सार आपल्या जीवनाचं त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि इतक्या सहज आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे की ते वाचत गेल्यावर आपल्याला अगदी सहज त्याचं आकलन होत असतं त्याच्यानंतर आप आपल्यासाठी त्यांनी पसायदान मागून घेतलं की जे सर्वांसाठी आहे आणि रामदासस्वामींनी आपल्यासाठी दासबोधासारखा ग्रंथ लिहिला मनाचे श्लोक आहेत गीतारहस्यासारखा ग्रंथ आपल्या लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे हे सगळं मराठीतलं साहित्य जे आहे ते आपण सर्वांनी वाचलं तर आपल्यासाठी खूपच अनमोल ठेवा या लोकांनी ठेवला आहे ह्याची आपल्याला जाणीव होईल मराठी नाटकं जी आहेत ती पण तितकीच आवडीने बघितली जातात संगीत नाटक आहे आपल्याकडे आणि ज्याचं परंपरा आपली शंभर वर्षांच्याहून जास्त आहे आणि तो पण आपला एक खजिना आहे की जो आजही लोकांना आवडतो आहे आणि ते म्हणजे तरुण पिढीसुद्धा ते आवडीने बघत असते त्यामुळे मराठीचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तुकारामांच्या गाथा आहेत आपल्याकडे एकनाथांची भारुडं आहेत त्याच्यानंतर संतवाङ्मयसुद्धा आपल्याकडे खूप आहे की जे आपल्याला शिकवण देतं चांगली आणि त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं मराठी भाषेमध्ये आता आपल्या भाषेला स दर्जाही चांगला मिळाला आहे की ज्याचा आपल्याला कुठेही गेलं तरी उपयोग होणार आहे त्यामुळे मला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि ती मला खूप आवडते